माझ्या इकडे बोरिंग आहे तलाव आहे बोरवेल आहे आणि नळ पण आहेत तर आमच्या इकडे नळाचं प्रमाण खूप जास्त प्रक उपलब्ध आहे तर त्यामुळे आम्हाला पाण्याची टंचाई भासत नाही आणि बोडवेलचा वापर पण आम्ही खूप करतो आणि हे स्रोत आम्ले आमच्याकडे वर्षभर उपलब्ध राहतात पण नळ हे एक टैमालाच येतो त्यामुळे पाणीची थोडीफार किल्लत होते पण आम्ही बोरिंगद्वारा ते किल्लत फाटकतो आणि तलावाचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे पण ते पण वर्षभर उपलब्ध रहाते पण ते आम्ही जास्ती यूज करत नाही